हो आपल्याकडे राजमाता उद्यान जिजाऊ संभाजी महाराज उद्यान आणि गांधी उद्यान आहे

हो हो हो

आपल्या जवळपास म्हटलं तर रामलिंगचं हे आहे रामलींगचं परत नळदुर्ग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये येते हो किल्ला आहे पूर्वीचा किल्ला आहे आपल्या गावा सिटीपासून जवळच आहे एक तीस एक किलोमीटर आहे आणि देवस्थानामध्ये बघितलं तर तुळजापूरचं आहे एक

हो जवळ हो जवळच आहे हां वन डे ट्र्रीप करू शकतो आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो ना जाग्यावर पार्किंग वगैरे आहे तिथं पण हॉटेलिंग वगैरे आहे सोयी उत्तम आहेत तथं अडचण काहीच नाही

जवळपास म्हटलं तर आपल्या रामलिंग इकडं एडशीच्या तिथं रामलिंग

हो तेरचं आहे की तेरचं पण आहे गोरोबा काकाचं आपल्या शहरात आहेत ना लेण्या हो लेण्या पण आहेत हो हातला हातला देवीचं आहे चालेल चालेल